माझी स्मरणीय सहल म्हटलं तर मला माथेरानची जी आमची सहल होती म्हणजे आम्ही मित्र मैत्रिणीच गेलो होतो भरपूर दिवसांनी एकत्र आल्यानंतर गेट टू गेदर करायला म्हणून आम्ही माथेरानला एकत्र भेटलो तिथे तिथलचं जे निसर्गरम्य वातावरण आहे ते सर्वांनाच भरपूर आवडलं त्यानंतर तिथला जो रिसॉर्ट होता जे स्विमिंग पूल होतं त्यानंतर तिकडे फिरताना घोडे स सवारी पण आम्ही सर्वांनी केली घोड्यावर बसताना म्हणजे तरुण असताना बसलेलं आठवतं पण आता ह्या वयामध्ये घोड्यावर बसायला एक वेगळीच मजा आली मित्र मैत्रिणींबरोबर स्विमिंग पूलमध्ये त्यांच्याबरोबर जाऊन पोहणे त्याच्यातही एक वेगळाच आनंद होता त्यानंतर तिथले जे इको पॉईंट्स वगैरे आहेत सूर्यास्त आहे सू सूर्योदय आहे तो बघायला एकदम मनमोहक वाटलं आणि सर्व जुने मित्र मैत्रिणी भरपूर वर्षानंतर एकत्र आल्यामुळे ही जी सहल होती माथेरानची ती माझ्यासाठी भरपूर स्मरणीय राहिली आहे